हां हॅलो हां अगं मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं मी मी बँकेतून माझं पासबुक प्रिंट करून आणलं आणि तेव्हा लक्षात आलं अगं आपले इनववेस्टमेंट काहीच होत नाहीये करूया की म्हणजे करायलाच पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी उद्या त्यांना कुठे ॲडमिशन घ्यायचं म्हंटलं तर पैसे नकोत का आपल्याकडे विचार केलाय मग तेच कसंय मी एकट्याने ठरवून चालणार नाही ना आपण दोघांनी पण ठरवणं गरजेचंय ना हां मग माझ्या कंपनीतले मित्र सांगत होते की आपण म्युच्युअल फंडामध्ये शेअर मार्केटमध्ये असे पैसे गुंतवू शकतो पण मला शेअर मार्केटची जरा भीती वाटते ग हो तेच कारण शेअर मार्केटचं बऱ्याच जण बऱ्याच जणांचे पैसे शेअर मार्केटमध्ये बुडालेत अस ऐकायला आले हो म मला आता तेच तू काही घरात पैसे साठवून ठेवलेस का पण असं नाई गं उद्या आपल्याला पैसे साठवायचे म्हटले तर अशी वेळ येता कामा नये ना सगळे आपण इनवेस्ट करून बसलो आणि घर खर्चाला काही उरलेच नाहीत असं पण होता कामा नये बर आपल्या घरात आई बाबा पण आपल्यासोबत राहतायेत आणि आपण त्यांची मेडिक्लेम पण काढलेली नाहीये उद्या मोठा खर्च आला की किती अवघड होईल आता त्यांची मेडिकलेन तरं काढू शकत नाही त्यामुळे आता जरा थोडं आपण आपलीच आधी बचत करूयात आणि बचत करून उरलेल्या पैशातून आपण इन्ववेहेस्टमेंटसाठी चांगली घसघशीत रक्कम ठेवूयात असंच मला वाटतंय हम्म हे बघ तू बरोबर आता तुला मी काय सांगणार आहे की जरा थोडंसं ना गुगल सर्च कर आणि त्याच्यावरती कुठले कुठले म्युच्युअल फंड्स चांगले आहेत कुठले कुठले हाय लेवलला गेलेले आहेत कुठल्याचे रिटर्न्स चांगले आहेत जरा ती पण माहिती तू काढून ठेव हो हो तिच्याकडे जाऊया तिला वेळ असेल तर आपण तिला घरी बोलूयात चालेल मग आपण संध्याकाळी बोलूयात घरी आल्यावर हां चल चल हां अच्छा हां बाय